जवळपास तर नागपूर आहे किंवा बोध धरण आहे बोध धरणाला नदी आहे खूप मोठं धरण आहे आणि बौद्ध धर्मातील गौतम बुद्धांचं विहार आहे आणि तिथे ध्यान वगैरे करतात आणि जंगल आहे तिथे खूप सगळे प्राणी पण असतात आणि नागपूरला आहे अजून शिंबोरे धरण आहे नागपूरला आणि तिथे तलाव पण आहे अजून पर्वत आहे मोठे मोठे मैदाने आहे अजून धबधबे आहे आणि जंगल क्षेत्रसुद्धा आहे आणि तिथे खाण्याची आणि राहण्याची पूर्ण सुविधा आहे अजून जवळपास नैसर्गिक क्षेत्र म्हणजे बस मला एवढंच माहिती आहे मी एवढ्याच स्थळांना भेट दिली आहे याच्यापेक्षा जास्त नाही माहीत